दिवसभर जरी बिझी असलो तरी सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार या दिवशी मी दुपारी बारा ते एक हा टायमिंग निश्चित केलेला आहे आणि तेव्हा मी बरोब्बर एक तास पोहतो म्हणजे पोहतोच दर रविवारी कितीही बिझी असलो तरी मी माझ्या शरीरासाठी एक तास दर रविवारी देतोच कारण हे मला गरजेचं आहे हे जर मी नाही केलं तर मी अनेक आज आजारांना बळी म्हणून या कृतीसाठी मी दररोज दररोजपेक्षा दर रविवारी एक तास काढून मी माझ्या शरीरासाठी पोहतो